गायन हा माझ्या अत्यंत आवडीचा विषय आहे लहानपणापासून मला गायनाची आवड आहे आणि म्हणूनच गायना संदर्भात शिक्षण लहानपणापासून मी थोडं थोडं मला जेवढं शक्य होईल तेवढं तेवढं घेत आलेली आहे आणि या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याची माझी खूप इच्छा आहे आणि त्यासाठी त्याच्या बेसिक लेवलच्या ज्या परीक्षा आहेत त्या देणं मी सुरुवात केलेली आहे आणि संगीत विशारद अशी माझी जी आहे ती इच्छा आहे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळावं म्हणून मी त्याच्यासाठी खूप प्रयत्न करत आहे की माझी ही इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी याच्यासाठी मी भरपूर प्रयत्न करत आहे या गायन क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी शक्य तितकी मेहनत मी घेत आहे